होय सामाजिक तंटे सोडवण्यासाठी गावामध्ये सार्वजनिक बैठका घेतल्या जातात या बैठकांची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं कारण बैठकाच्या माध्यमातूनच खरे प्रश्न समोर यायला लागतात त्याबद्दल चर्चा व्हायला लागते आणि गैरसमजातून किंवा चुकीच्या माहितीने जे वाद उभे राहिलेले असतात त्याची सोडवणूक करता येते हे स् प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लोकांचे वेगवेगळे मत प्रवाह विचारात घेतले जातात आणि या मत प्रवाहातून एका निर्णयापर्यंत येता येतं किंवा एखादा योग्य असं निकष बाहेर येतो ज्या आधारे त्या प्रश्नांची सोडवणूक होते त्यामुळे बैठका सार्वजनिक बैठक ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहे